उत्तम डॉक्टर्स हायजेनिक वॉर्ड पुरेसे बेड ऑक्सिजन औषधे आणि इतर उपकरणे यासारखे आरोग्यसेवांशी निगडित संसाधने येथील रहिवाशांच्या मागणीची पूर्तता करण्यास सक्षम नाहीत असं मला वाटतं कारण साध्या साध्या औषधोपचारासाठी देखील येथील रहिवाशांना मोठ्या शहरात किंवा जवळच्या शहरात जावे लागते आणि इथली परिस्थिती बघता सरकारनी ज्या काही उपाययोजना किंवा ज्या काही नवीननवीन योजना ज्या इथल्या रहिवाशांसाठी आणल्या आहेत त्याची मात्र इथे अंमलबजावणी होताना दिसत नाही कारण अंमलबजावणीसाठी आवश्यक जो काही आरोग्य सेवकांचा वर्ग असेल किंवा संसाधने असतील ती संसाधने येथे चांगल्या प्रकारे उपलब्ध हो झालेली अजूनही दिसत नाहीत आणि या सेवा सुधारण्यासाठी सरकारला काटेकोरपणे या सर्व योजनांवरती लक्ष ठेवावा लागेल उत्तम डॉक्टर्सची नेमणूक इथे करणे गरजेचे वाटते इथली जी काही आरोग्यव्यवस्था आहे आरोग्यव्यवस्थेशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेऊन त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून तिथली व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारतर्फेच प्रयत्न करणं ही तितकीच गरजेची बाब आज झालेली आहे यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल की इथला नागरिकसुद्धा तेवढासा साक्षर किंवा सजग दिसत नाही जर इथला नागरिक सजग असेल त्यांना आपल्या आरोग्यविषयक सेवांविषयी माहिती असेल तर मात्र नक्कीच या सेवा सुधारण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जातील आणि हे प्रयत्न त्यांच्याकडून केले गेल्यामुळे सरकारचंही एक प्रकारे लक्ष वेधून घेतलं जाईल आणि सरकारचं लक्ष वेधल्यानंतर इथले आरोग्यसेवक आरोग्य अधिकारी यांनादेखील त्यांच्या वर्तनामध्ये नक्कीच बदल करण्याची गरज निर्माण होईल आणि या सेवा नक्कीच बदलतील कारण कोरोना काळामध्ये गावपातळीवर ऑक्सिजनसारख्या व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अनेक जीव गमवावे लागलेत याचबरोबर अनेक औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे कोरोना काळामध्ये अनेकांना आपले जीव या भागामध्ये गमवावे लागले याचं कारण हेच आहे की रहिवाशांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आरोग्यसेवा इथल्या सक्षम नाहीत आणि त्यासाठी जो बाहेरच्या शहरामध्ये जाऊन जो खर्च करावा लागतो तो खर्च करण्यासाठी इथली जनता तेवढीशी तत्पर दिसलेली नाही कारण आर्थिक बाबींचा देखील निकष येथे महत्त्वाचा ठरतो त्यामुळे सरकारने लवकरात लवकर अशा विविध योजनांच्या अमंलबजावणीसाठी विशेषतः आरोग्य व्यवस्थेविषयी व्यवस्थित लक्ष घालून त्यासाठी कठोर अशा योजना राबवाव्यात असं मला तरी वाटतं